हॅलो सर हां नमस्कार गणेश रेश्टॉरंटमधून बोलत आहात का हां माझा एक मित्र आहे अभय नावाचा अभय वानखेडे तर त्याच्याकरीता मी ऑर्डर केलं आहे सर हां तर ते मी त्याला एक थाळी ऑर्डर केलेली आहे तर ते थाळी ते जरा पत्त्यावर तुम्हाला पोचवायचं आहे मी त्याचा ॲड्रेस तुम्हाला सांगतो आहे हां सी ए रोड गीतांजली स्क्वेअर या ठिकाणी प्रीतम अपारमेंट फर्स्ट फ्लोअर फ्लॅट नंबर वन झिरो वन तर या ठिकाणी तुम्हाला तो थाळी पोचवायची आहे दोन वाजता पोचवायची आहे सर त्याचा लंच टाईम दोन वाजताचा राहतो तर तुम्ही पंधरा मिनिटं अगोदर त्यांना पोचवून द्याल होऊन जाईल सर ओके थँक्यू